मी दोन दिवसाअगोदर टी व्ही घेतला होता जो सोनी कंपनीचा आहे तर मला त्याची क्वालिटी काही बरोबर नाही वाटली आणखी त्याची व्हॉइस क्वालिटी पण बरोबर नाही आहे पिक्चर पण काही बरोबर दाखवत नाही एकदम धुनलं धुनलं दाखवतात तर मला मला ते काही फार आवडलेली नाही आहे प्रॉडक्ट तर मला बिलकुल नाही आवडला कारण की मी त्या कंपनीचं नाव तर खूप ऐकले पण मला नाही माहिती माझ्याकडे जे टी व्ही आली आहे ते का बरं अशी आली ते का बरं अशी आहे ज्याच्यामध्ये एकदम फॉल्ट आहे क्वॉलिटी बरोबर नाही आहे पिक्चर क्वॉलिटी बरोबर नाही आहे व्हॉइस क्वॉलिटी बरोबर नाही आहे स्पीकर तर बिलकुलच बरोबर नाही आहे एकदम स्पीकर पण एकदम खरखर येते असं वाटतं की स्पीकर फाटला आहे की काय आहे बाबा म्हणजे नाही का तर मला हा तर मला हे टी व्हीचा जो ब्रँड आहे तो प्रॉडक्ट मला बिलकुल नाही आवडला त्याची क्वॉलिटी मला बिलकुल नाही आवडली